बाहेरच्या देशामध्ये ट्रेकिंग राफ्टींग रॉक क्लायबिंग यासारखे साहसी खेळ खूप खेळले जातात तिथे खूप साहसी लोक आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्यामुळे हे खेळ तिथं खूप प्रचलित होत आहेत पण या उलट आपल्या भारतामध्ये या गोष्टी उपलब्ध नाही आहेत त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्या गोष्टी तयार करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा हे साहसी खेळ खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यावे ज्या जे साय जे साहित्य लागते ते साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आपले भारतीय लोक परदेशात जाऊन हे खेळ खेळतील नाही उलट पर परदेशातील लोक आपल्या भारतामध्ये येऊन हे खेळ खेळले पाहिजे त्यामुळे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि ह्या गोष्टीसाठी लागणारे सर्व साहित्य पैसे निधी जे काही गोष्टी लागतात ते उपलब्ध करून द्यावे आणि यामुळे आपल्या भारतात हे खेळ पण खूप वर जातील आणि प्रचलित होतील त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि या गोष्टीला पुढे न्यावे